राज्यातली शेती उद्योग हे अनेक आव्हानांना तोंड देऊ देत आहे जसं की शेती ही नैसर्गिक नैसर्गिक पाण्यावर अवलंबून असेल जसं की निसर्ग हा एक शेतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे नि निसर्गाने साथ दिली तर शेती ही अत्यंत उत्तम प्रकारे होऊ शकते आणि निसर्गाने जर साथ दिली नाही तर शेतीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते शेती ही सुधारू शकते जसं की अनेक शेती सुधारण्यासाठी अनेक बीज नवीन नवीन प्रकारचे बीज प्रक्रिया करणे युद् विविध औषध औषधांचा फवारणींचा उपयोग केल्यामुळे सु सुधार सुधारी शकतो शेती सुधारू शकतो आणि आलेल्या प्रत्येक आव्हानांना तोंड देऊ शकतो जसं की फुलं पातं तयार होऊ लागलं तेव्हा फवारणी अशा विविध प्रकारच्या फवारण्या करून आपण त्या शेती उद्योगांना सुधारू शकतो तसेच सुशिक्षित शेतकरी झाल्यामुळे सुशिक्षित शेतकरी हे आपल्या पिकातील उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रकारचे बी बियाणे फवारणे यामुळे त्यांच्या शेतातील उत्पादन हे वाढत आहे आणि शेती उद्योग व्यवसाय हा सुधारत आहे शेत